माझ्या स्वयंपाकघरात खूप वेगवेगळी भांडी आहेत तवा मी पोळ्या करण्यासाठी वापरते आणि पातेले जे आहेत दूध तापवण्यासाठी ट्राय पॅन वगैरे भाज्या करण्यासाठी आणि फ्रूट प्रोसेसर आहे ते भाज्या वगैरे चिरण्यासाठी कढईपण भाज्या करण्यासाठी वगैरे मी वापरते